स्थानिक बँक जे दोन्ही खाजगी बँक पण आहे त्याचं पण कार्ड माझ्याकडं आहे आणि नॅशनलाइज बँकेचं आहे त्याचं पण आहे त्यामुळं कार्डा कार्डा प्रमा कार्डाद्वारे जे काही मला जे काई बँकिंग सर्विस आहे ही दोन्ही दोन्हीकडून म्हणजे खाजगी बँकेतनंसुद्धा आणि सरकारी बँकेतनंसुधा नॅशनलाइज बँकेतनंसुधा चांगल्या पद्धतीनी मला मिळते कुठलाही पेमेंट करायचं झालं तर मला चेकचा वापर करावां लागत नाही कार्डाच्याद्वारे मला पेमेंट करता येतो त्यानंतर मोबाईल ॲप मुळंसुद्धा मला त्याद्वारेसुद्धा मला दोन्हीकडं बँकेकडनं हे मिळतं का अगदी कु कुठलाही काड आडकाठी त्यामध्ये येत नाही अगदी एखाद्या वेळ चुकून डबल पेमेंट झालं कार्डाद्वारे तरीसुद्धा मला ते पैसे ताबडतोब व्हेरीफाय होऊन मला अगदी चोवीस तासाच्या आतमध्ये माझ्या खात्यात सुद्धा क्रेडीट होतात त्यामुळं अनुभव खूप चांगलाय आणि त या्या कार्डाच्या प्रमाण का कार्डाद्वारे पेमेंट केल्यामुळं सगळ्या दृष्टीने सोय सोय झालेली आहे आणि हे दोन्हीकडंही आम्हाला उपयोगी होतं कुठेही गेलं तरी आम्हाला फंड्स खिशातच बाग नोटा या खिशातनं न्याव्या लागत नाहीत कार्ड असलं म्हणजे आणि प्रत्येक ठिकाणी कार्ड स एक स्वीकारला जाचं आ त्यामुळं ती सोय झालेली आहे आणि बँकांमधनं आम्हाला त्याचा चांगला अनुभव आहे बँकासुद्धा चांगल्या आम्हाला अडच अडचण आली तर चांगल्या मदत करतात तर तिथला स्टाफसुद्धा कुठलाही असलं तरी आम्हाला तसं मदत केल्याशिवाय सोडत नाही अडका अडचण काही येत नाही त्यामुळं कार्डाने पेमेंट करणं हे सोयीचंय अन आम्हाला त्याचा चांगला उपयोग होतोय